माझं नाव संकेत कुलकर्नी मी राहणार नांदेड माझा आवडीचा छंद म्हणजे बायकिंग बाईकिंग ही मला आवडते कारण त्यामुळे मला विविध प्रकारचे स्थान तेथील काही महत्त्वाच्या ज्या प्रशिष्ट ज्या काही गोष्टी आहेत जसं की खाद्यपदार्थ पोशाख हे मला पाहायला भेटतं आणि जे काही ठिकाणं असे आहेत की जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट अवलेबल नसतं का ज्या काही दुर्मिळ ठिकाणं आहेत ते ठिकाण हे मी बाईकिंगमुळे पाहू शकतो आता काही लोकांची आवड म्हणून ही बायकिंग असते त्यांच्यासाठी बाईकिंग म्हणजे काय असतं गाडी घेणे आणि कुठेही जी जिथे गावातल्या गावात कुठे फिरून येणे आजूबाजूला बघणे हे करणे माझ्या मते ह्याला बायकिंग म्हणता येत नाही त्याला फेरफटका मारणे असं म्हणतात ज्या लोकांना बाईकिंग हे मनातून आवडते ते लोकं जे दुर्मीळ जागा आहेत ज्या समजा मी आता नांदेडला राहतो माझ्या आजूबाजूला काही ठिकाणी आहेत काळेश्वर ठिकाण आहे सहस्रकुंड ठिकाण आहे तर तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही तर मी तिथे बाईकवरती जाऊ शकतो आणि तेथील निसर्ग अनुभवू शकतो तर बायकिंगमुळे उर एक उत्साह एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि बायकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा एक ॲड्रिनलीन रश निर्माण होते ज्याने एकदम असा उत्साह आणि वेगाचा अनुभव घेता येतो